आमच्या प्रदेशात थंडीच्या दिवसात खास लोकरीचे कपडे वापरतात आणि लोकरीचे कपडे वापरून स्वेटर बनवतात मी पण असेच स्वेटर बनवायचे प्रयत्न केलेले आहेत स्वेटर बरेच जणं दोन सुयांनी बनवतात दोन सुयांचा स्वेटर पण असा व्यवस्थित चांगला होतो पण मी एक सूई म्हणजे क्रोशाच्या सुईने स्वेटर बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वेटर पण बनवलेले आहेत असे क्रोशाच्या सुईने स्वेटर बनवायचे म्हणजे त्याच्यातसुद्धा दोन हात तर अडकले जातातच एका हातामध्ये दोरा गुंडाळायला लागतो बोटामध्ये दोरा गुंडाळतो आणि दुसऱ्या हाताने साखळीने विणून असं स्वेटर बनवला जातो त्याची पण सुरवात आपण खालपासून करतो किंवा वरपासूनसुद्धा करता येतं आणि ह्याची खासियत म्हणजे असं आहे का क्रोशाच्या सुईने भराभरा विणता येतं आणि कापडाची उंची भराभर वाढते एका एक असा धागा साखळी पासा म्हणतात त्याला ते ओढला की साधारण एक सेंटीमीटरचं कापड तयार होतं एक एक सेंटीमीटरचं दोन सुयांनी असं हळूहळू होतं एक सुईने लवकर भराभर होतं आणि ते खालपासून सुरवात करू शकतो पण ते नीट एकसारखं यायला पाहिजे त्याचं ताण तो एकसारखा यायला पाहिजे जर एकसारखा नाही आला कुठे जास्ती कमी ओढलं गेलं तर ते विचित्र दिसतं आणि त्याचं डिझाईन एकसारखं येत नाही क्रोशाच्या सुईमधे वेगवेगळे रंग वापरूनसुद्धा स्वेटर बनवता येतो किंवा त्याचेसुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स पण तयार करतात फुलाचं डिझाईन पानाचं डिझाईन असंसुद्धा करता येतं वेगळे वेगळे दोन रंग वापरूनसुद्धा छान बनवता येतात असं त्याचं एक जॅकेटसुद्धा बनवता येतं स्वेटर लांब हाताचा पण बनवता येतो असा सुंदर असे क्रोशाचे स्वेटर तयार करू शकतो आणि केलेले आहेत